जर तुम्ही लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये जर खेळ अशी अशी योगदान देतात की खेळा खेळ कोणतेही खेळ खेळल्यामुळे ते क म माणसं माणूस हा सक्षम आणि वर्णदोषामध्ये हे असतो तर तर लोकांचे शारीरिक बळकट बळकट आणि मजबूत होतात हां हा हाडं वगैरे आरोग्य आणि मानसिक पण बळ